शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातल्या लोकांचा आवाज त्यांचं कदाचित शिक्षण कमी असल्यामुळं ते आपल्या भावना आपल्या अडचणी मीट शब्दामध्ये मांडू शकत नाहीत त्यामध्ये काही त्रुटी राहून जातात आणि त्यामुळं आवश्यक असणारा विषय हा ज्या ठिकाणी पोचायला पाहिजे तेवढा पोचला जात नाही हे निश्चित ग्रामीण भागामधील जनतेला अनेक प्रकारच्या अडचणी आहेत अगदी मूलभूत स्वरूपामध्ये म्हणलं तर अन् वस्त्र निवारा या तीन गोष्टींपैकी अन्न कदाचित तो स्वता पिकवतो आणि ते खातो परंतु अलीकडच्या काळामध्ये झालेलं विषम हवामान जे आहे त्यामुळं पिकवलेलं अन्नाची नासाडी होते त्याला साठवण्यासाठी काही वे सोय नसते अन्न साठवण्यासाठी आणि त्यामुळं अति पावसामुळं कधी पीक खराब होतं धुऊन जातं शेती संपूर्ण धुवून जाती आणि योग्य पद्धतीनं लवकरात लवकर आणि वेळेत त्या गोष्टींचे पंचनामे होत नाहीत काढलेला विमा विमा कंपन्या हा या पूर्णाुषानं त्या शेतकऱ्याच्या पदरात देत नाहीत त्यामुळं शेतकरी किंवा ग्रामीण भागातला माणूस हा मदतीपासून वंचित राहतो त्याचबरोबर दळणवळणाच्या सुविधा चांगल्या रस्त्यांचा अभाव नदी ओढे नाल्यांवर आवश्यक असणारे पुल या गोष्टी या ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात आढळून येतात त्यामुळं संकटकाळी ह्या गोष्टींचा उपयोग ग्रामीण भागातल्या लोकांना खूपच कमी प्रमाणात मिळतो आणि त्यामुळं ज्यांच्याकडं खूप आहे असा समाज बऱ्याच वेळेला ज्यांच्याकडं खूप कमी आहे अशा लोकांकडं म्हणजे ग्रामीण भागाकडं दुर्लक्षच करतो